चढाईचे एखादे ठिकाण म्हणजे माहुरगड आमचं ते मा माहुरगड जे आहे माहुरची देवी जी आहे ती आमची देवी आहे आम्ही दर वर्षी जात असतो त्याच्यामुळे आम्हाला तिथे ती माहुरची माहुरच्या गडावरची जी देवी आहे ती गडावर वसलेली आहे त्याच्यामुळे मी माझी फॅमिली माझे मिस्टर माझी मुलं आणि मी आम्ही चढून जात असतो त्याच्यामुळे खूप मजा येते आणि तिथलं ठिकाणसुद्धा खूप चांगलं आहे वरती आहे तिथे कमीतकमी अडीचशे ते तीनशे पायऱ्या आहे प्रत्येक पायरीवर चढताना खूप चांगलं वाटते आम्ही नामस्मरण करून त्या पायऱ्यांवर चढत असतो तिकडे जत्रा वगैरे दर वेळेस भरलेली असते देवीच्या आरत्या वगैरे होतात खूप चांगली मजा येते तिकडेच भोजनालय वगैरे आहे देवीच्या मंदिरातच आम्हाला अभिषेक वगैरे करावा लागतो त्यानंतर आम्ही तिथे जेवन वगैरे महाप्रसाद घेतल्या जातो महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही वापस आमच्या घराकडे येतो उतरतानासुद्धा तितक्याच पायऱ्या आम्हाला उतराव्या लागतात पण जेव्हा आपण पायऱ्या चढतो तेव्हा काहीच वाटत नाही असं वाटते की काहीच नाही आपण असंच चढतोय पण जेव्हा आपण खाली उतरतो देवीच्या गडावरून तेव्हा पाय खूप दुखायला लागतात पण ही देवीचीच लीला आहे की आपण चढतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही